मी एक खूप छान साडी घेतली आणि ती साडी मला खूप आवडली पण मी घरी आली तिला आजूबाजूच्या लोकांना दाखवली घरी पण दाखवली तर ती साडी सगळ्यांना खूप आवडली आणि तिचा वर्क खूपच छान होता मी घालून बघितली ती साडी माझ्या अंगावर खूपच छान वाट दिसत होती आणि ती साडी मला एवढी आवडली खूप खूप आवडली ती मला साडी